माझी उपजीविका विजेवरती अवलंबून नाही परंतु आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो वरच्या मजल्यांवरती राहत असल्याने आम्हाला लिफ्टचा वापर करावा लागतो त्यामुळे जर वीज गेली तर आमची खूप मोठी पंचाईत होते कारण आठव्या मजल्यावरती जिने चढत जाणं हे शक्य नाही आहे शिवाय वीज गेली तर समजा कोणी आजारी पडलं तर त्या माणसाला लिफ्ट बंद असल्याने खाली आणणं हे खूप त्रासाचं होतं आमच्याकडे प्रकाशासाठी इतर असे पर्याय नाही आहेत इन्व्हर्टर आहे परंतु जर योग्य नियोजन केलं किंवा जर जुन्या काळी जसे समई होती पणती होती असा का जर वापर केला किंवा कमीत कमी प्रकाश आपण वापरलो

विजेची खूप मोठी बचत आपण करू शकतो सध्या सी एफ एल दिवे आहेत किंवा कमी प्रकाशाचे दिवे वापरले तर विजेचं कन्झमशन खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होऊ शकतं ह्याचा लोकांनी विचार करायची गरज आहे खोलीतून बाहेर जाताना फॅन बंद करणे दिवे बंद करणे गरज नसताना मोठ्या दिव्यांचा वापर शक्यतोवर न करणे हे केलं तर सगळ्यांनाच खूप फायदेशीर ठरणार आहे